हॅलो हां मी कुलकर्णी बोलते आहे हां अर्चना कुलकर्णी आम्ही आमचा लँडलाईन आहे दोन पाचशे तीस पाचशे दहा आम्ही पहिल्यांदा गणपती पेठेला राहत होतो आता हे दोन तीन महिने झाले आम्ही इकडं स्टँडच्या इथं आलो आहे स्टॅन्डच्या आंबेडकर रोड क्रांती क्लिनिकच्या मागं आमचं आम्ही इथं शिफ्ट झालो आहे फोन पण शिफ्ट झाला आहे बिलं चालू आहेत पण ती बिलं सगळी जुन्या पत्त्यावर जात आहेत लवकर आम्हाला मिळत नाही आहेत आम्ही खूप वेळा ट्राय केला तुम्हाला सांगायचा पण ते त्याची नोंद घेत नाही आहेत हां हो खूप वेळा सांगितलं आम्ही ते काय लक्ष देत नाही आहे आणि त्या लवकर बिलं मिळा मिळत नाही बिल लवकर मिळत नसल्यामुळं दंड भरावा लागतो आहे

आता दोन महिने आमचे दंडावरूनच बिल भरतो आहे तेवढं सांगाल काय एवढी नोंद कराल काय हां पुढच्या दा हा महिना बहुतेक पुढच्या महिन्यापासून प्लीज आमच्या ह्या पत्त्यावर पाठ बिलं पाठवाल काय हां हां चालेल पत्ता लिहून घेता काय हां क्रांती क्लिनिकच्या मागं आंबेडकर रोड हं दोन पाचशे तीस पाचशे दहा चालेल हां आता हा महिना ऑगस्त संपू दे सप्टेबरचं बिल इथं पाट येईल अशी अपेक्षा करते हां चालेल हां चालेल चालेल ओके हां थँक्यू थँक्यू